हो मला चित्र काढायला आवडतं पण कधी जर एखाद्या वेळेस मूड जर झाला तरच मी चित्र काढण्यात मला इंटरेस्ट असतो चित्र काढत असतांना मला काही खूप काही चांगलं चित्र येत नाही निसर्गाचंच चित्र मला जास्त चांगलं ये काढल्या जातं व जे ते काढायला सोपं असतं दोन पहाड काढायचे मधून एक नदी वाहते आहे नदीच्या काठावरती एक छोटंसं घर दाखवायचं त्या घरासमोर एक छोटा मुलगा बसलेला आहे आणि तो नाव बनवतो आहे त्या कागदाची नाव बनवून